भारतीय राजकारणाबद्दल सांगायचं झालं तर सत्ता पैसा आणि शक्ती हे एकमेकांना पूरक होते पूर्वी समाजकारणी लोकं होते कालांतराने त्याची जागा राजकारणी लोकांनी घेतली आहे आता ती जागा गुंडांनी घेतली आहे भारतीय राजकारणामध्ये राजकीय नेते राजकारण करण्यासाठी कमी आणि स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जास्त प्रमाणात येतात निवडणुका झाल्या की लोकांना मोठमोठे आश्वासन देतात नंतर तेच नेते लोकांच्या मतासोबत खेळत असतात लोकशाही म्हणून भारतात मला दोनच गोष्टी आवडतात एक म्हणजे न्यायव्यवस्था आणि दुसरी म्हणजे आपल्याला आलेले स्वातंत्र्य माझा आवडता नेता नितीन गडकरी आहे नितीनजी गडकरी आवडण्याचे कारण असे की ते आपल्या विदर्भातील नागपूर येथील नेते असून त्यांनी राजकारण न करता फक्त त्यांनी समाजकारण म्हणजे समाजाची सेवा करण्यात संपूर्ण आयुष्य घातले आहे मला जर भविष्यामध्ये त्यांना भेटण्याची संधी मिळाली तर त्यांना मी फक्त जी दळ दळणवळणाची साधने रस्ते दुरुस्ती करून सोपी करून दिली आहे त्याबद्दल आभार मानेन नितीनजीबद्दल सांगायचं झालं तर नितीजी नितीनजींनी महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी इतके छान प्रकारे रोड बनवून दिले आहेत की कमीतकमी वेळात जास्तीतजास्त अंतर गाठण्यासाठी त्यांनी आपल्याला खूप सुविधा करून दिलेल्या आहेत इतकाच नाही तर लोकांच्या रस्ते बांधताना लोकांना किंवा लोकांच्या ज्या शेती वगैरे व्यवसायावर जे परिणाम पडलेला आहे त्याबद्दल त्यांनी अजून त्यांनी दुरुस्ती करून त्यामध्ये खूप काही बदल करून त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी त्यांना उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहे